आमच्या भागामध्ये वेगवेगळ्या स संस्कृतीचे लोक राहतात आणि खास करून ही संस्कृती त्यांच्या धर्माशी ही जास्त संबंधित आहे आमच्या आसपास मुस्लिम धर्माचे लोक आहेत हिंदू धर्माचे लोक आहेत जैन आहेत मारवाडी आहेत त्यांचे त्यांचे जे व्रत वैकल्य आहेत सणवार आहेत ते हे साजरे करत असतात आणि या इतर संस्कृतीमधल्या सर्वांशी संबंध हा वरचेवर येत असतो कारण अनेक विद्यार्थी जे आहे ते वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेले आहेत आमचे आणि त्याचप्रमाणं आमच्या कॉलनीमध्ये राहणारे जे लोक आहेत तेही असे विविध धर्माचे आहेत आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक आमच्या संपर्कात येतात आणि त्यांचा संवाद आमचा नियमित असतो